हा ताई हो ताई

हां न हो ना ताई देते ना पण तुम्हाला म्हणजे फोटो कसे पाहिजे म्हणजे कशावर म्हणजे हे करून पाहिजे ते मला सांगून द्याल तुम्ही

हां आता ताई हळद आहे लग्न आहे रिसेप्शन आहे तर पैशाची रेट वाढंलच त्याची जरा तरी न नव्वद पंच्याण्णव घेऊन घेऊ आपण बरं करून घेऊ न ताई कमी जास्त करून घेऊ त्याच्यामध्ये फोटो काढायची कुठं आहे पण ताई अच्छा हॉलमध्ये काढायची आहे

हां हां हो का न काढून घेऊ न ताई मग कमी जास्त करून घेऊ त्याच्यामध्ये

कधी यायचं मग ताई तुम्ही मग ॲड्रेस वॉट्सअप करून घ्याल हां किती वाजता येऊ बरं

हां हां ठीक आहे ठीक आहे न तेईन भेटून जे